कालंतरामध्ये राज्यात तरी शिक्षण दस् म् अशा प्रकारे विकसित झाली आहे की जे पुराण्या काळामधील फक्त जे मराठी असते जे मराठीमध्येस त्यांचं बोलणं वगैरे असतो देन त्याच्यानंतर विकसित म्हणजे जे विद्यापीठ वाढले त्याच्यामुळं कोणतेही आपले जे आईबाबा असतात तर त्यांचं एक स्वप्न असतं की माझा मुलगा जे आ ते चांगल्या शाळेमध्ये शिकून इंग्लिश मिडियममध्ये शिकून इंग्लिश बोलणं त्यांचा एक एक एक लक्ष्य असते की त्यांच्या लाईफ जीवनामध्ये काय तरी न् नवीन काय तरी शिकण्यात आला पाहिजे तर अशा खूप ठिकाणी असे मोठे युनिवर्सिटी वगैरे बनलेले आहे आणि त्यामुळे एक माणसामध्ये एक एक निर्मिती येऊन जाते शिक्षणाची आणि हेच बाक मध्ये कॉलेज थे बनलेलं आहे